मी मेशोवरून एक साडी ऑर्डर केली होती त्यामुळे ते साडी साडी त्यांनी दाखवल्याप्रमाणे त्यांनी दाखवले ते फोटोमधे की ते याप्रकारची साडी येणार आहे तर ती साडी आम्ही बघितली आणि ऑर्डर केली तर ऑर्डर केल्यानंतर दोन दिवसांनी ती घरी आली आणि पैसे देऊ ते डिलिवरी बॉय तिथं असतानाच आम्ही ती खोलली साडी आणि त्याचा व्हिडिओपण काढला सोबतच की बा कशी आली आहे प्रोडक् हे दाखवासाठी तर आम्ही व्हिडिओ काढल्यासोबत डिलिवरी बॉय असतानासुद्धा त्या साडी खोलल्यावर पूर्ण त्यामधे एकदम चिंध्या चिंध्या आल्या आणि एकदम बारीकबारीक तुकडे करून आली साडी तर जाऊ द्या पण एक ओढणी टाइपपण कापड नाही आला होता त्यामधे तर त्या डिलिवरी बॉयला तेव्हाच आम्ही म्हटलं की ही कसं प्रोडक् आहे तर त्यांनी असं म्हटलं की तुमी मेशो अॅपवरून एक रिक्वेस्ट टाका आम्ही रिटर्न करून देऊन तुम्हाला मी नंतर मग लगेच रिक्वेस्ट टाकली तर त्यांनी असं म्हणत होते डिलिवरी बॉय आले की आम्हाला बा हे असं एत् प्रकारचं प्रोडक् आमच्याकडलं येऊच नाही शकत तर आम्ही परत घेऊ नाही शकत तेच्यामुळे मग आम्ही त्यांना लगेच कॉल केला कॉल केल्यावर ते लोक म्हणतात की दोन दिवसानं तुमचं रिटर्न होणार रिटर्नसाठी लोक येतात आणि कधीच घेऊन जात नाही नंतर त्यांनी मला असं म्हटलं की एकदा तुम्ही मेलवर ते फोटो रिटर्न सेंड करा आम्ही ते पण प्रोसेस केली पण तरी त्यांचं म्हणणं असं आलं आहे की बा तुम्ही लेट लेट केलं पण लेट कसं की त्या तेव्हा येताना त्याने जे प्रोडक् आणलं तेव्हा डिलिवरी बायसमोर आम्ही ते ओपन केलं हे तर त्यांच्यासाठी तर खूप मोठा हे होता तरी त्यांनी असं समजायला पाहिजे होतं का डिलिवरी बॉय असतानाच तर जर या प्रोडक् जर त्यांनी ओपन केलं असेल तर आपल्या कंपनीचीच बा चूक आहे तरी त्यांनी ती काहीच एक्सेप न करून आमचे पूर्ण पैसे वेस्ट गेले आणि त्यांनी त्याबद्दल कोणतीही काही म्हणजे आमाला प्रोडक् रिटर्न केला नाही आणि रिफंड पैसेसुद्धा केले नाही आहे त्यामुळे मला असं सजेस्ट करावं वाटते कोणालाही कुठल्याही याचे तुम्ही जर कोणाला कस्तमरला जर काही जर देत असेल तर त्या कस्तमरची थोडीतरी अशी कस्टमरला वाटलं पाहिजे की नाही या अॅपवरून घेतलं तर ठीक आहे बा रिफंड किंवा नाही तुम्ही पैसे परत करू शकता पन तुवी त्या साडीच्या बदली तुम्ही एखांदी चांगली साडी किंवा तीच साडी देऊ शकले असते पण त्या कंपनीने तसं काहीच नाही केलं आणि त्या कंपनीबद्दल म्हणायचं असंच आहे की मला नाही का मेशो अॅपवरून सर्वात बेक्कार एक्सपिरीअन्स मिळाला आहे मला कोणाला कोनत्याही अॅपबद्दल किंवा प्रोडकबद्दल जर सांगायचं असेल तर मी मेशोमधल्या एका म्हणजे मेशोमधल्या कप्प्याच्या प्रोडकबद्दल बोलील किंवा त्यामधले प्रोडक् जे आहे ते बिलकुल क्वालिटीचे काहीच नसतात त्यामध्ये प्राइसच दाखवतात त्यांनी की कमी आहे काय आहे पण ते त्याच्यातली क्वालिटी शून्य पर्सेंड असतात मग तरीपण कस्समर काही घेतात आणि कस्तमरचे प्रॉब्लम सॉल्व ते कधीच करत नाही फक्त म्हणतात की आज करणार उद्या करणार पण कधी कधीच करत नाही त्याच्याबद्दल मला त्या मेशो अॅपबद्दल खूपच निगेटिविटी आहे माझ्या मनामध्ये की ते मेशो अॅपमधून आपण काहीही घ्या कसंही करा पण ती क्वालिटी देतच नाही आपल्याला पण कस्टमरला सेवाही व्यवस्थित देत नाही